आम्ही भांडी विम लिक्विडने धुतो कारण ती खूप भांडेस तेलकट होतात दुधाचे भांडे असतात तूप कढवलेलं असतं ते पण निघत नाही मग हे विम लिक्विडनं कसं भांडे स्वच्छ निघतात बरं समजा जर तुपाचे निघाले नाही तर मग आम्ही गरम पाणी करतो गरम पाण्यानं पटकन निग निघतात ते सगळे भांडे आणि बाकी ताटं वाट्या डिश कढया ह्याला सगळ्यांना विम लिक्विडने स्वच्छ घासणी घेऊन जर घासले तर ती भांडी स्वच्छ निघतात आणि मग पुन्हा ती भांडी धुवायचं सिंक हे सुुद्धा स्वच्छ धुतलं की मग त्यांचं तेल कठे लागत नाही आपल्या भांड्यांना ग्लास तांबे पेले कुकर हे सुुद्धा स्वच्छ निघतात आणि मा ह्याने घासणीनं जर स्वच्छ तारेच्या घासणीनं घासले तर निघतात स्वच्छ ते